हॅलो हां सर मी कुठे घरीच असते हो हो हां हां अच्छा काय तो मराठी पिच्चर बघताय कोणता बरं बघताय आता हो सर काय पण तुम्ही ते बघताय हो

हो

बरं हो काढा पण किती वाजता आहे तो पण टायमिंग सांगा बरं चालेल

हो येते